ठाणे जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या आय टीची कंपनी आहे जे तुम्ही नवी मुंबई बघणार नवी मुंबईमध्ये ऐरोली स्टेशनच्या बाहेर माइनस्पेस नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आय टीची एवढ्या साऱ्या कंपनी आहे जसं असेंचर झाली एलएनटी झाली डब्ल्यूएनएस झाली या सर्व कंपनीमध्ये आय टी डिपार्टमेंट असतो असं मी स्वतः आय टीमध्येच काम करतो मी ठाणे जिल्ह्यामध्ये वागळे स्टेटमध्ये कामाला आहे माझ्या कंपनीचं नाव आहे यती कन्सल्टन्सी आम्ही करतो टेस्टिंग ॲप्लिकेशनची जसं माझं हो ठाणे जिल्ह्यामध्ये भाईंदरमध्ये पण आहे आय टी फर्म ठाण्यामध्ये आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या आय टी फर्म्स आहे